आत्ताच्या या बदलत्या हवामानात सगळ्यात जास्त परिणाम हा जर कोणावर होत असेल तर तो आहे शेतकरी कारण शेतकरी हे शेत पिकवण्यासाठी म्हणजे एखादं पीक उगवण्यासाठी जो कर्ज घेतला जातो कारण की शेतकरी हा मुळातच श्रीमंत नसतो तो श्रीमंत असतो तो मनाने असतो पण श्रीमंत तो त्याच्या कामामध्ये त्याला जर पीक उगवायचं असेल तर त्यासाठी त्याला त्याचं कर्ज काढावं लागतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याला ते उत्तम पीक येणंच गरजेचं असतं पण आत्ताच्या काळात असं होत आहे की बदलत्या हवामानामुळे जर सगळ्यात जास्त परिणाम जो कोणावर होत असेल तर तो शेतकऱ्यावर होतो कारण की ज्यावेळेला मे मे संपत आल्यानंतर जूनची जेव्हा चाहूल लागते तेव्हा पावसाची जी चाहूल लागते तेव्हा शेतकऱ्याला तो योग्य तेवढं पाऊस मिळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तो तेवढ्याच प्रमाणात तिथे पडायला हवा तरच ते पीक उत्तम प्रकारे आपल्याला मिळतं पण आत्ताच्या काळात असं होतं की कधीही ढगफुटी होते कधीही गारपिट होतात तर कधीही चक्रीवादळ येतं त्याच्यामुळे अन्न जे पीक खूप सुंद कधी म्हणतात की पीक खूप चांगलं आलं असताना अचानकच वादळ येतं आणि त्या पिकाची नासाडी होऊन जाते किंवा अचानक जर उसाचा मळा बघायला गेलं तर उसाच्या मळ्यामध्ये अचानकच अशा सगळ्या गोष्टींमुळे वादळामुळे आग लाग आगही लागण्याची शक्यता असते तर हे असे बदलते हवामान हे शेतकऱ्यासाठी खूप हानिकारक आहेत कारण की त्याचा शेतीवर खूप परिणाम होतो कारण त्याची तेवढी नासाडी होऊन जाते आणि ही शेतकऱ्याची जी नासाडी होते त्याचा जो मोबदला त्याला मिळणार असतो तो त्याला मिळत नाही कारण की त्याला जे पैसे ते शेत धान्य विकून जे मिळणार असतात तेच ते विकून मिळालेल्या पैशातून तो त्याचा कर्ज फेडणार असतो पण त्याला ते कर्जही फेडता येत नाही आणि अशावेळी शेतकऱ्याकडे एकच पर्याय उरतो तो आत्महत्येचा पण आत्ताच्या काळात हे हवामानाच्या बदलत्या कारणामुळे शेतकऱ्यावर खूप जास्त परिणाम व्हायला लागला आहे कारण की अचानक येणारे चक्रीवादळ हे अन्नाची नासाडी करतात त्यामुळे असं वाटतं की असे काहीतरी आपल्याकडे उपक्रम व्हावे किवा असं काहीतरी यंत्रणा किवा असं काहीतरी वैज्ञानिक शास्त्राने आपलं काढायला हवं की ज्यातून शेतकऱ्यांचा होणारे हे जे वातावरणीय नुकसान आहे त्यातून त्यांना सु आपल्याला एक आधार देता यावा किंवा शेतकरी योजना आता भरपूर अशा आलेल्या आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्ज मिळतं ज्याच्यासाठी त्यांना खूप ते बोलतात नकी सोप्या पद्धतीने ते फेडू शकतात असं काहीतरी योजना आपण केल्या पाहिजे ज्याच्यामुळे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते आत्महत्या नाही करणार किंवा ते आपल्यासोबत राहून आपण कारण की असं बघायला गेलं तर ते आप ते आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी नाही तर ते आपल्यासाठी काम करत आहेत ते ते आपल्यासाठी खूप मोठेहेत कारण त्यांनी जर काम नाही केलं तर आपल्याला दोन वेळचं धान्यसुद्धा नाही मिळणार दोन वेळचं जेवणसुद्धा नाही मिळणार तर त्यांना मदत हवी असं काहीतरी आपल्या वैज्ञानिकांनी काढावं आणि त्यान् त्यांना ह्या सगळ्या अडथळ्यांना तोंड द्यायला मदत व्हावी असं मला वाटतं